अगर तुम्ही मला सिमबद्दल विचारणार तर सिम आताच्या याच्यामधी जिओ खूप चालत आहे पहिले वोडाफोन आयडिया एरटेल खूप चालायचे पण आता त्याच्यामधी जिओ खूप चालतो आहे जिओनी लॉकडाउनमध्ये असं केलं की खूप ग्राहकांना खूप चांगली सर्विस भेटली जिओनी फ्रीचं दिलं अनलिमिटेड पॅकवर फाइव जी फ्री दिलं आणि खूप काय जिओनी फ्री दिलं आहे की आपल्या एक सबस्क्रिप्शनला जिओनी जिओ टी वी जिओ सिनेमा या आणखी दुसऱ्या ॲपसाठी जिओनी परवानगी दिली त्याचं ॲपचं सबस्क्रिप्शन वन मंथचं अगर साठ सत्तर रुपयाचं असतं तर जिओचं रिचार्ज केल्याव त्याच्यासोबत आपल्याला फ्री भेटतो तर जिओ आज मार्केटमध्ये खूप चालतो आहे पण असे आणखी कंपन्या आहेत जसं की एरटेल एरटेल पण सिमची कंपनी खूप चांगली आहे एअरटेल पण सुविधा खूप चांगली देते एअरटेलची कॉलरट्युन्स वगैरे त्याच्या ॲपच्या थ्रू फ्री भेटते तसंच जिओचीही भेटते पण एअरटेल आणि जिओच्या कंपॅरिजनला खूप चांगलं आहे हे दोघं कंपनी खूप आता टॉपवर चालत आहे आणि आता वोडाफोन आयडियाचं एक हे झालं आहे ते जास्त चालत नाही पण आपल्या इथं जिओची रेंज जिओचं टाटा नेटवर्क आणि जिओची स्पीड जिओचे अनलिमिटेड पॅक्स आणि जिओची खूप काही अशी सर्विस खूप चांगले भेटतात आहे एअरटेलचंही खूप चांगलं सर्विस भेटतात आहे एअरटेलवाल्यांनी फाइव जी डाटा करून टाकला फाइव जी डाटानी एखादा व्यक्ती अगर कुठे जातो अगर नेट पॅकही नसला फाइव जी झाला त्यावर कनेक्ट होतो फाइव जीच्या थ्रू एखादी व्यक्ती खूप त्याला चांगलं कस्टमर सर्विस सर्विस भेटते